तुमच्याकडे फु फुलाचं दुकान आहे ना तुमचं आम्हाला गुरुनानक जयंतीनिमित्त फुलं पाहिजे होती डेकोरेशनसाठी कोणते कोणते फुलं आहेत तुमच्याकडे शेवंतीवगैरे ह शेवंतीवगैरे आहे का ज काय भाव आहे शेवंती आणि गुलाब असे डेकोरेशनसाठी किती किती लागतील प दोन्ही फुलं मिळून पाच पाच किलो तरी लागतील भाव काय म्हटलं शेवंतीचे फुलंं पाच किलो पाहिजे आहेत आणि गुलाबाची पाहिजे आहेत तीन किलो काय रेट आहे त्याचा

हो चालेल आम्हाला आ या ठिकाणी पाठवता येतात का

हा ॲड्रेस इथं सिंधुताई पेट्रोल पंपाच्या पाठीमागे आर्किड अपार्टमेंट ती दोनच्या एकमध्ये पाठवून द्याल हा किती वाजता येतं हो हो ठीक आहे ठीक ओके ठीक आहे मोगऱ्याचीवगैरे मोगऱ्याचा भाव काय हो का म मोगऱ्याची थोडी पाठवा थेंक्यू सर

द दुसरी तरी कोण गजरे पाहिजे आहेत गजरे पाहिजे पन् पन्नास एक गजरे पाहिजे आहेत आम्हाला केवड्याला किती रेट आहे काय रेट आहे हा पन्नास हजार पाठवा एक फुलं पाठवा ह सांगितलेल्या पत्त्यावर सगळं बरोबर पाठवा हो ओके बाय